आपल्या संस्कृतीमध्ये विवाह म्हटलं तर आधी साखरपुडा होतो ती जिथे नवरा आणि नवरी एकमेकींना एकमेकांना अंगठ्या घालतात त्याही आधी जेव्हा मुलगा किंवा मुलगी एकमेकांना पसंत करतात तेव्हा त्यांच्या घरचे सुपारी फोडतात म्हणजे एक पाटा घेतात दगड घेतात त्याच्यावर सुपारी ठेवतात आणि फोडतात सुपारी फोडली म्हणजे लग्न कन्फर्म झालं हा त्याचा एक हे असते सूचना असते किंवा मेसेज असतो त्यानंतर साखरपुडा होतो साखरपुडा झाल्यानंतर हळद होते न नवऱ्याला हळद लावली जाते आणि नवऱ्याकडची जी उष्टी हळद असते ती नवर नवरीकडे येते आणि ती उष्टी हळद मग नवरीला लावतात हे झालं हळद हळदीनंतर म्हणजे ते सकाळी पूजेच्या आधी लग्नाच्या आधी धार्मिक विधी वगैरे होतात ते सर्व केले जातात त्यानंतर मधे अंतरपाट धरून विधिवत लग्न लावलं जातं अंतरपाट लगेच धरल्यानंतर नवरा आणि नवरीला त्यांचे त्यांचे मामा घेऊन येतात मंडपामध्ये आणि जी आई अस आई असते ती लग्न बघत नाही मुली मुलीचं मुलीची आई असते ती लग्न बघत नाही ती मंडपाच्या बाजूला जाऊन तुळशीला पाणी घालत असते म्हणजे असं म्हणतात की मुलीच्या आईनी मुलीचं लग्न बघू नये म्हणून अशी एक प्रथा आहे बरं अंतरपाट धरल्यानंतर मंगलाष्टकं होतात ब्राम्हण ते मंगलाष्टकं म्हणतात शेवटी वाजंत्री वाजते आणि वाजंत्री वाजल्यानंतर अंतरपाट खाली घेतात नवरा नवरी एकमेकींच्या गळ्यात हार घालतात पुष्पगुच्छ देतात आणि त्यानंतर सप्तपदी होते म्हणजे होमा होमाभोवती सात फेऱ्या मारले जातात आणि सात वचनं एकमेकांना दिले जातात